महिलांना आज अनेक प्रसंगाना अनेक आव्हानांना सामोरं जाय लागतं आहे ती म्हणजे एक तर गुन्हेगारी गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी तर आहेच शिवाय समाजामध्ये महिलांना दुजाभाव दिला जातो की तुम्ही स्त्री आहात तुम्ही काही ऐकू नाही तुम्ही फक्त घर असा एक दुजाभाव अजूनही समाजात काही जणांना दिला जातो आणि तिसरी गोष्ट म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन महिलाकड महिलांकडं बघण्याचा दृष्टिकोन ल अनेक जणांच्या नजरा या महिलांकडं बघण्याच्या चांगल्या नसतात त्यामुळं त्या एक नजरा खूप अशा बऱ्याच आव्हानांना महिलांना सामोरं जावं लागतं असं मला यामध्ये वाटतं